मी माझ्या मामाच्या वावरात गेली होती तर तिथे असं सरकी लावणं चालू होतं मी पण गेली आहे सरकी लावायला तिथे सरकी लावून बाया सकाळी दहा वाजता जातात घरून सरकी लावायच्या वेळेनं लावणं चालू असते मी बी जातो लावण करायला गेल्याच्यानंतर तिथं सर्वांना असं पॅकेटमध्ये फोडून बोटात सरकी देते मग सर्व जण लावण करते कोणी हिरानंही करते कोणी काडीनं करते मग अजून म्हणजे असं समोर गेल्यावर मग काही दिवसांना लावण झालं की पाणी येतं पाणी आल्यावर मग छोटे छोटे झाडं निघते मग अजून थोडीशी मोठे झाले की नाही का त्याला निंदन कराय लागतं त्या साईड साईडचे छोटे छोटे झाडं काटा लागते मग काही दिवसां अजून मोठं झाल्यावर मग कापूस लागते त्याला मग लोक म्हणजे कापूस वेचणं चालू करते कापसाच्या वेळेला पहिल्या दिवशी घरून स म्हणजे शेतकरी घरून पा पूजा पूजा नेते एक पेड्याचं पॅकेट नेते दोरी म्हणजे सूत ते नेते एक छोटा कपडा त्याला हळद लावून वावरात गेल्यावर जिथे जास्त भागात कापूस आहे त्या झागातले दोन झाडाला असं दोरी बांधते छोटासा पाळणा त्याच्यामध्ये कापसाचे थोडीशी दोन तीन बोंडं ठेवते त्याला झुला देते त्या साईड साईडनं असं कापूस लावते मस्त सजवते मग ते झालं की तिथचे लोकं मस्त सरकी वगैरे लावते झुला देते त्या झुल्याला तिथं कापूस वेचते मग तिथची पूजा झाली की कापूस वेचायला सुरवात करते मग घरी तो कापूस घरी नेते आणि मग काही दिवसानंतर तो कापूस विकायला काढते आय थिंक म्हणजे असं शेतकऱ्यांचं तेच काम आहे कापूस म्हणजे असं झाडं वाढवणं त्याचा कापूस काढणं आणि ते पीक विकल्या नेणं